हॅलो हॅलो कोण हो हो

टॉप म्हणजे खराब म्हणजे कसं निघालं आहे मग तुमचं डॅमेज झालं आहे की एक्सचेंज झालं आहे हो का डॅमेज आमच्याकडून इतक्या तर चुका नाही होतं आम्ही जे म्हणजे आम्ही आम्ही बरोबर पाहून बरोबर पॅक करूनच आम्ही देत असतो अच्छा असे तुम्ही असं नाही म्हणू शकत की क्वालिटी वगैरे ठीक नाही कारण की आमचं जे प्रोडक्ट आहे ना ते बेस्ट आहे आम्ही सगळ्यांला पर्चेस करतो ना तर चांगलेच देत असतो कारण की आणि असे जे रिस्पॉन्स आहे नं कोणीच नाही दिले तुम्हीच देत आहेत अग तुम्ही जर आता अनपॅक केला आहेत ते तर आम्ही तर ते वापस नाही घेऊ शकणार कारण की एकतर तुम्हाला दुसरं घ्यावं लागेल त्याबदल्यात किंवा तुम्हाला पैसे तर वापस नाहीच मिळणार हो एक्सचेंज करू शकता ना फक्त तुम्हाला पैसे नाही वापस मिळणार तुम्ही त्याबदल्यात दुसरं काही घेऊ शकता हो हो हो पण मी तसं कन्फर्म सांगत नाही मी तुम्हाला कंपनीशी बोलून सांगते

परत म्हणजे दोन दिवसांनी येऊन जाऊ का हां ओके ओके हो हो जर आलं आहेत आमच्याजवळ तर आम्ही आणूनच देऊ कारण की जर नसेल आलं तर दोन तीन दिवसांनी भेटूनच जाईल तुम्ही काही त्याची टेन्शन नका घेऊ हो आणि आणि अजून आमच्या कंपनीकडून असे काही ऑर्डर करत राहा पर्चेस करत रहा आणि समोरचा असा आमच्यासोबत असा सफर चालू ठेवा त्यासाठी थँक यू धन्यवाद हो हो थँक यू आणि तुमच्या तुम्हाला काही म्हणजे काही गलतीनी काही म्हणजे हे झालं असेल तर त्यासाठी सॉरी